बटाटेवडा आलू पोहा रस्सा कच्चा चिवडा दाण्याचं आळण वांग्याचं भरीत अहा झुणका भाकर मसाला वांगे पाटोडी रस्सा मसाले भात मसाली भेंडी